भारताची फाळणीच धर्माच्या आधारावरती झाली तेव्हापासूनच राजकीय लोकं धर्माचा आधार घेऊन लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम करत आहेत धर्माचा वापर हा राजकीय तणाव निर्माण करण्याकरता करतात आणि लोकांमध्ये द्वेष निर्माण केला जातो जे आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी खूप घातक आहे धर्माचा व्यवसायच केला जातो आहे आणि त्या व्यवसायामार्फत करोडो रुपये कमवले जातात पण हे करोडो रुपये कमवताना खरोखरंचा धर्म काय हे लोकांपर्यंत जातच नाही आहे आणि धर्माचा उपयोग करून आपण आपली प्रगती आणि समृद्धी ही कशी साध्य करू शकतो हे लोकांपर्यंत पोहोचण्यापेक्षा त्याचा व्यवसाय करून फक्त त्यातून पैसा कमवला जातो आहे राजकीय तणाव निर्माण करून समाजामध्ये तेढ निर्माण केली जाते